यवतमाळ जिल्ह्यात शैक्षणिक व्यवस्था भरपूर चांगली आहे म्हणजे बऱ्यापैकी कॉलेजेस आहेत शाळा आहेत उदाहरण जर द्यायचं झालं तर जवाहरलाल दर्डा इंग्लिश मिडीयम विद्यालय आहे आणि ज्युनिअर कॉलेजपण आहे जगदंबा सायन्स कॉलेज आहे अँग्लो इंदी हायस विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेज ऑफ पार्किंग लॉट आहे ज्योतिबा फुले एम एच डब्लू कॉलेज आहे त्यानंतर श्रीमती नक्तीबाई वाधवानी कला महाविद्यालय आहे महाजन कॉलेज आहे जेजू शिक्षण महाविद्यालय आहे असे भरपूर आहेत शिवाजी हाय विद्यालय आहे बाबजी दाते कॉलेज आहे म्हणजे कॉमर्स सायन्स आर्ट्स प्रत्येक प्रकारचे कॉलेजेस आहेत इंजीनीरिंग कॉलेजेसपण आहेत आणि त्यातिथे म्हणजे का काही शाळा आहेत तिथे ज्या हाय फाय आहेत तिथलची फीस लोकांना परवडत नाही पण काही शाळा कॉलेजेस आहेत ज्यांची फी आहे ती कमी आहे आणि ती लोकांना परवडते पण आणि प्र प्रत्येक भाषामधे म्हणजे उर्दू उर्दू शाळापण आहेत आणि मराठी मेडियमपण आहे इंग्लिश मेडियमपण आहे त्यानंतर सर अनुदानित शाळापण आहे आणि अनुदानित कॉलेजपण आहेत मुलींसाठी वेगळं जसं झेड पी गर्ल्स हायस्कूल आहे मुलींसाठीपण व वेगळी शाळा आणि कॉलेजेस आहे तर लोक तर ज्याच्या त्याच्या आवडीनुसार तो तो कोर्स करतात आणि त्या कोर्सला प्राधान्य देतात